पावसाळा हा ऋतू मला खूप आवडतो आणि पावसाळ्यात आम्ही फिरायला गेल्यानंतर जे बाहेरचा परिसर बघण्याची मजा असते ती पावसाळ्यातच असते पावसाळ्यात भिजायला पण खूप मजा येते आणि बाहेर गेल्यानंतर डोंगराळ परिसरात पूर्ण हिरवळ पसरलेली असते आणि पूर्ण नदी नाले जे आहेत ते पूर्ण भरून वाहतात पावसाळ्यामध्ये आणि पावसाळ्यात खेकडे मासे हे पकडण्याचा आनंद पण वेगळा असतो पावसाळ्याच्या टाईमाला खेकडे मासे हे जास्त प्रमाणात निघतात तर आम्ही लोकं तो आनंद खूप घेतो पावसाळा हा मला खूप आवडतो